हां या बसा बोला गुड मॉर्निंग

अच्छा कोणत्या स्टँडर्डमध्ये अच्छा तुम्ही मुलांना आणलं आहे का सोबत आणलं आहे ठीक आहे बसवून द्या त्यांना पण हां हां एल के जी आणि सेकंड स्टँडर्डमध्ये ना बरं हां छोटावाला एल के जीमध्ये आणि मोठावाला सेकंड स्टँडर्डमध्ये बरं बरं बरं ठीक आहे ना मी माझे माझे स्कूलचे रुल्स अँड रेग्युलेशन्स सांगून देते तसं आधी फ एल के जीचे सांगते एल के जीमध्ये तसं सेम छोट्या मुलांच्या अशा खूप छोटं असतात ना मुलं तर त्यांना फक्त आठ ते बारापर्यंत शाळा असते आमची एल के जीचे तर ते तुम्ही पाठवून द्याल स्टुडंटसना आणि काही भीतीची काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आमचे स्कूलचे जे टीचर्स आहेत ना ते खूप हेल्पफूल हेल्पफूल आहेत ते त्यांना चांगल्याने शिकवतील पण त्यांची त्यांना जे पण लागेल ते खूप हेल्प करून देतील असे असे आमचे एल के जीचे टीचर्स आहेत ते खूप हेल्पफूल आहेत त्यांना का कशाचीच भीती नाही मुलांना पण आणि तुम्हाला पण ठीक आहे तर तुम्ही पाठवून द्याल मुलं लडतात लांब राहतात तर मग लडतात ना मुलं पण आमच्या स्कूलमध्ये असं आहे की टीचर्स प्रत्येक मुलावर सा सारखं लक्ष देतो ठीक आहे आणि त्यांचा अभ्यास पण करतो ठीक आहे तर हां आमच्या स्कूलचे टीचर्स पण अज आणि आमच्या स्कूलचं सराउंडिंग पण असं आहे ब्लॉसम स्कूल नागपुरातली मोस्ट नंब वन स्कूलमधून एक आहे ठीक आहे हां आणखी हां एल के जीचे झाला ठीक आहे आणखी सेकंड स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डचं सेकंड स्टँडर्ड मध्ये पण मुलं छोटेच असतात त्याचे सेकंड स्टँडर्डचे पण टू टीचर्स वेगळे आहेत पण त्यांची बिल्डिंग वेगवेगळी आहे ठीक आहे बिल्डिंग एल के जीची दुसरी बिल्डिंग आहे आणि सेकंड स्टँडर्डची दुसरी बिल्डिंग आहे तर सेकंड स्टँडर्डचे पण टीचर्स खूप हेल्पफूल आहेत खूप चांगल्याने शिकवतात आणि त्यांचा कोर्स कंप्लीट करून देतात एक्सामच्या आधीपासूनच आणि खूप शिकवतात तुम्हाला टयूशनची पण काही गरज नाही लागेल आमचं स्कूलमध्ये ह्याची आमचं स्कूलचं एज्युकेशन खूप चांगलं आहे त्याची टीचर्स पण खूप जास्त छान आहेत ठीक आहे तर तुम्ही हां बोला हां फीज एल के जीची फीज आहे वर्षाचे वर्षाचे सात हजार रुपये ठीक आहे तसं आम्ही महिन्या हां महिन्या बांधून देऊन आणि बुक्स पण इथूनच देते युनिफॉर्म पण तुम्हाला इथूनच घ्यावं लागेल हां स्कूल ड्रेस पण युनिफॉर्म पण तुम्हाला इकडूनच घ्यावं लागेल आणि बुक्स पण इकडून मिळून जाईल स्टुडंट स्टोअर आहे तिथून आणि सेकंड स्टँडर्डची ह्याची सेकंड सेकंड स्टँडर्डची फीज आहे दहा हजार रुपये ठीक आहे तर तुम्हाला हो हो हो सर्वच सगळे सगळे स्टेशनरी वगैरे सगळं इकडे अवेलेबल आहे इथं स्टुडंट स्टोअर आहे स्कूलमध्येच तर तिथून तुम्ही सर्व विचारून घ्याल एल के जी अच्छा ठीक आहे ना ठीक आहे थँक्यू